फोटो एकदा पीसीमधून घ्यायचा कॅमेरामधून मेमरी कार्ड काढायची मेमरी कार्ड काढल्याच्यानंतर पीसीला लावायची पीसीला लावल्याच्यानंतर ती कॉफी मारायची कॉफी मारल्याच्यानंतर परत मेमरी कार्ड काढून घ्यायची नाहीतर मेमरी कार्ड फॉरवट होऊन जाते नंतर फोटो तिच्यामधून कॉफी केल्याच्या नंतर इकडे पेश्ट करायचा नंतर त्याला कोरलमधे ओढायचं कोरलमधे ओढल्याच्या नंतर काय अगोदर मस्त फोटो क्रॉपिंग वगैरे करून घ्यायचा थोडीथोडी नॉर्मल क्रॉपिंग झाल्याच्या नंतर छोटंसं काही आपलं असतं ना चेहेऱ्यावर स्किन वगैरे पिंपल्स वगैरे ते साफ करायचे थोडंफार काळं माणूस असलं त्याला गोरं करून द्यायचा

बॅकग्राऊंडला अॅडजस्टमेंट झाली तर मग बरोबर लावून द्यायचा फोटो अॅडजस्टमेंट झाल्याच्यानंतर मग काय फोटो एकदम भारी दिसतो इन्स्टाला फे म्हणजे इन्स्टाग्रामला फेसबुकला व्हॉट्सॲपला शेअर करतो छान दिसायसाठी एडिट झालं एडिट झाल्याच्यानंतर खूप भारीचं असतं ते